आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या तरी क्रिकेट या खेळाला खूप प्राधान्य दिले जाते आणि महाराष्ट्रामध्येच काय तर पूर्ण भारतामध्ये ह्या क्रिकेट या खेळाला जास्त प्राधान्य दिलं जातं इथेच आमच्या महाराष्ट्रामध्ये कॉलेजमध्ये युनिवर्सिटी लेवलच्या स्पर्धासुद्धा आयोजित होतात हां ह्या स्पर्धामध्ये बाबा जास्त करून क्रिकेटमध्ये दोन प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित होतात एक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि एक ले लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि ह्याच्यामध्ये खेळाडूंना जास्तीत जास्त बाबा स चान्स भेटतो की आपण पुढे जाऊन आपल्या देशासाठी व्यवस्थित चांगल्या प्रकारचा खेळ करावा खूप प्रकारची मुले ह्याच्यामध्ये येतात लहानपणापासून काही काही मुले तर एक पाचव्या सहा वर्षापासून ॲकॅडमी लावतात आणि क्रिकेटमध्ये आपले करिअर करण्याच्या दृष्टीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात पण त्यातले सगळेच खेळाडू यशस्वी होतात असं नाही हा आता माझ्या महाराष्ट्र या राज्यामध्ये सध्या तरी क्रिकेट या खेळाला जास्त महत्त्व देतात त्याच्यासोबतच कुस्ती आहे हॉकी आहे फुटबॉल आहे पण त्यातल्यात्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रेम दिले जाणारे स्पोर्ट्स म्हणजे क्रिकेट क्रिकेटमध्ये करियर करण्यासाठी मुलं जीवाचं रान करत असतात आणि महाराष्ट्र शासन त्यासोबत मुलांना इतक्या चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज देत आहेत किंवा बा नोरंजी क्रीडा स्पर्धा आयोजित करत आहेत कॉलेजमध्ये युनिवर्सिटी लेवलच्या स्पर्धा आयोजित करत आहेत जेणेकरून मुलाला त्याचा करियरमध्ये चांगलं काहीतरी क्रिकेटमध्ये चांगलं काहीतरी करण्याचा त्याला करता येईल आणि मुले पण चांगल्या प्रकारे त्यांच्या जिद्दीने करण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्र शासन क्रिकेट या खेळाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करून आपली युवा पिढी आणि आपल्या महाराष्ट्राचे आणि आपल्या देशाचे नाव हे खूप उंचावण्याच्या दृष्टीने एक चांगलं काम करत आहेत हां आणि महाराष्ट्राच्या या योजनांमुळे की बाबा न खेळाडूंसाठी काही काही ॲकॅडमीज आहेत ते मुलांना पन्नास टक्के ह्याच्यामध्ये शिकवून देतात काही खेळाडू आपले पूर्व क्रिकेट खेळाडू आहेत त्यांच्या ॲकॅडमीज आहेत ते खूप कमी पैशामध्ये आपल्या खेळाडूंना जास्त प्रमाणात चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करत जेणेकरून आपले जे महाराष्ट्रात ते खेळाडू आहेत ते मोठं होऊन देशाला आपल्या पूर्ण देशाला देशाचं व आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करतात याच्यासाठी आपलं महाराष्ट्र सरकार व त्यातल्या त्यात भारत सरकारसुद्धा प्रयत्न करत आहे शाळा लेवलमध्ये बघितलं तर तिथून ज्या कॉलेजच्या स्पर्धा सुरू होतं ते पूर्णपणे आपलं युनिवर्सिटी लेवल इथपर्यंत जात असतं